हॅलो हां माही ऐक ना यार अगं काय नाही मी माझी जी गाडी आहे ती याच्याजवळ शॉपजवळ खरे खरेदी शॉपजवळ उभी केलेली आणि ती आता मला दिसत नाही सो मला शंका आहे की ती चोरीला गेली आहे हा ना हां हो हं मग आता तू तू पण केली होतीस कंप्लेन की तुझी पण चोरीला गेले सो मला याबद्दल काहीच माहीत नाही प्लीज तू मला सांग की म्हणजे काय करायचं आहे किंवा कशी कंप्लेंट करायचं आहे अधिकाऱ्यांना काय काय त्याची प्रोसेस आहे तू जरा मला सांगतेस का प्लीज अगं असू दे आता प्लीज माझ्या तोंडातून आलं असू दे तू बोल काय बोल

हां हां

अगं नाही मी त्यांना विचारलं शॉपवाल्यांना तिथं की म्हणजे तुम्ही बाईक वगैरे काही बघितलं आहे काय तर ते म्हणले मॅम आमचं जर लक्ष नसतं आम्ही शॉपमध्ये गुंत आहे आम्ही गुंतलेलं आहोत म्हणजे आम्ही आमचं तिकडे मन आहे आम्ही तुमची बाईक कुठे बघत बसू असं वगैरे तर मला काही मला समजेनाच झालं आहे की काय करायचं मी आजूबाजू च्यांना पण विचारलं पण त्यांचं पण लक्ष नव्हतं मग आता सांग काय करू कसं मग कंप्लेंट करायचं सांग ना तू हे सगळं मी विचारून बसले यार तू सांग कंप्लेंट कशी करायचं सांग अगं टेन्शन येतं गं टेन्शन येतं तू सांग कशी कंप्लेंट करायची

हं हं ओके तू मला तू मला तो नंबर पाठवून ठेवा अधिकाऱ्यांचा मी त्यांना कॉल करते सगळे हे स गाडीचा नंबर वगैरे सगळं सांगते मी तू मला कॉल क मॅसेज कर की मॅसेज करून ठेव हं हं हां आला आला मेसेज आला

नाही गं एवड एवढं नाही पण काहीतरी वाटतंच ना गाडी आपली गेली असं नाही नाही नाही मी घाबरत नाही घाबरत नाही ग पण पाहिजे तर गाडी तरी मिळायला पाहिजे ना

हां आता जो हा नंबर पाठवला आहे त्यांना मी सांगते असं असं गाडीचा नंबर आहे आणि माझी गाडी चोरीला गेलेली आहे आणि आपल्याला एक पावती लिहून द्यावी लागते बरोबर हं हां हां कम्प्लेन हां कंप्लेंट करावी लागणार पावती लिहून द्यावी लागणार गाडीचं नंबर वगैरे सगळं लिहून द्यावं लागणार हां हां हां कुठून गेले वगैरे सगळं सगळं लिहून द्यावं लागणार हं हं बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी आता लगेच करते हां हां चालेल आता करते लगेच हां बाय ठेऊ का जरा हां ठेव ठेवते हां ठेवते बाय